हां यस मी समीक्षा बोल

ह नाही हे सगडं चुकीचं आहे कारन यांची वय छोटी असते की ह्यांला अट्रॅक्शन वगरे होत असतात फोर्टीन टे फिफ्टीन एजपर्यंत जास्तच असते हे सगडं तर यामुडे काई गलत पन हू शकते त्यांच्या मधामद्दे ह तीन साईजमदे त्याच्यासाटी मुलांना मुलींना आपल्या अभ्यासावरती फोकस करायला पायजेल पार्टचे अट्रॅक्शनकडे लक्ष नाई द्यायला पायजेल

हं त्या फ्रीडमचा गलत उपयोग नाही केला पायजेल चुकीचंय चुकीचं त्याच्यात हं

हो हो तेवा ती कम्फर्टेबल असते

सेटल होऊ शकतो

ठीके धन्यवाद